नमस्कार माझं नाव दीपक मोरणकर आहे आणि मी सध्या एक लहानसा व्यवसाय करत आहे माझा व्यवसाय छोट्या स्वरूपातला असल्याकारणाने माझं काम पूर्णपणे कायदेशीर व्हावं आणि सरकारच्या नियमानुसार करण्याचा मी प्रयत्न करत आहे त्याकरिता सध्या मला जी एस टी चे नियम आणि काही ज्या काही पद्धती असतात त्या पद्धतींबद्दल काही अडचणी येत आहेत त्यामुळे मला योग्य मार्गदशन मिळावं ही विनंती मी जी एस टीमध्ये नोंदणी केली आहे आणि दर महिन्याला रिटन भरण्याचा प्रयत्न करत आहे पण काही वेळा बिले वेळेवर तयार होत नाहीत काही समजून येत नाहीत आणि काही तांत्रिक अडचणी यामुळे जी एस टी पोर्टलवर भरताना अडथळे निर्माण होतात यामुळे मला माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना त्रास होत आहे आणि भीतीही वाटते की अनावधानाने काही नियमभंग होऊ नये म्हणून माझी विनंती आहे की मला जी एस टीच्या नियमाबद्दल सखोल आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही माहिती द्यावी मला समजून द्यावं की कोणते रिटन कधी भरायचे कोणत्या प्रकारच्या व्यवहारासाठी कोणत्या कोड कोणते कोड लागतात आणि इनव्हाईस कसे तयार करायचे असतात कोणती माहिती गरजेची आहे मला आय टी सी कसा क्लेम करायचा कोणत्या गोष्टींच्या आधारे तो मिळवावा आणि कोणत्या बाबतीत तो नाकारला पाहि जातो याबद्दलची माहिती द्यावी याशिवाय मला जी एस टीच्या सहा महिन्यांच्या किंवा वार्षिक ऑडिटबाबत देखील माहिती मिळायला हवी माझा व्यवहार फार मोठा नाही त्यामुळे मी काय कारणं आवश्यक आहेत आणि काय पर्याय मला समजतील याविषयी मार्गदर्शन व्हावं जर शक्य असेल तर कृपया मला एखादा मार्गदर्शक सुचवावा किंवा जो माझ्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार नियमित मला मार्गदर्शन करू शकेल माझं मुख्य उद्दिष्ट हे आहे की पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने व्यवहार करू इच्छितो आणि सरकारच्या करनियमांचं काटेकोरपणे पालन करू शकेल माझी अडचण समजून घेऊन मला सांगावं की मला पुढे कोणती पावलं उचलावी लागतील मला काय तातडीने करणं गरजेचं आहे आणि दीर्घकालीन कर सल्ला किंवा सहाय्यासाठी कोणत्या पर्यायांचा विचार करावा या बाबत माहिती द्यावी ही नम्र विनंती